महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात त्यामध्ये आता बघा नारळी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा म्हणजेच आता परवा म्हणजे एकोणीस तारखेला जी होणार आहे त्यामदे मुख्यतः राखी पौर्णिमा म्हणून आपण सण साजरा केला जातो राखी पौर्णिमेचा उद्देश काय आहे की बहिणीनी भावाला राखी बांधायची आणि राखी का बांधायची तर ते एक रक्षणाचं प्रतीक म्हणून राखी बांधली जाते राखी पौर्णिमा असेल दिवाळी असेल दिवाळीला आपण बघतो की आपल्याला माहिती आहे दिवाळी हा सण आपण का साजरा करायचा जेव्हा भगवान प्रभू श्रीरामंद्र वापस आले होते वनवासातून अयोध्येत तेव्हा हा हा सण साजरा केला जातो दिवाळी असेल रामनवमी असेल अव रामनवमीचा सण आपण साजरे करतो अगदी उत्साहात आनंदात हनुमान जयंती असेल म्हणजे असे धा आपल्या महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रातचा विचार न करता पूर्ण भारतामध्ये हे असे विविध प्रकारचे सण वगैरे साजरे केले जातात आणि खूप वेगळ्या प्रकारचा वातावरण या सणांमध्ये असतं पॉझिटिव्ह एनर्जी असते या प्रत्येक आणि प्रत्येक सणाचं एक काही ना काहीतरी उद्देश असतो प्रत्येक सणाचा वेगळं महत्त्व असतं प्रत्ये बघा आणि असं आहे की प्रत्येकच गोष्टीत आपण सायंटिफिक विचार नाही करायला पाहिजे कुठंतरी आपण धार्मिकरित्या विचार करून तो सण साजरा केला पाहिजे